आम्ही झाडे जमिनीमध्ये जास्त हे करतो वापरतो कुंडी पण वापरतं पण जास्त जमिनीमध्येच कारण जमिनीमध्ये एक व्हिटॅमिन्स असतात तिच्यामुळं झाडे लवकर उगवतात एक्या गमल्यामध्ये माती घालून पण आम्ही झाडे लावतो पण ते वाढ जास्त नसल्यामुळे जमिनीमध्ये जास्त वाढ आहे त्यासाठी कुंड्या कोणत्याही प्रकारच्या कुंड्या आम्ही वापरू शकतो झाडे हे जमिनीमध्येच जास्त लावायची कोशीश करतो कारण कुंड्यामध्ये त्यांना जो कृत्रिम खात जो प्रकारचा कुंड्या प्लास्टिक भेटत नसल्यामुळे जमिनीमध्ये आम्ही झाडे लावतो कुंड्यामध्ये कमी प्रमाणात लावतो